हं तर माझं आवडतं पुस्तक म्हटलं तर आपल्या वपु काळेंचं पार्टनर हे माझं आवडतीचं पुस्तक आहे खरं तर पार्टनर म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोक्यात येतो की आपला जोडीदार पण ही कथा थोडी वेगळी आहे ह्या कथेमधे पार्टनर म्हणजे जो तुम्हाला काही म्हणजे तुमच्या वेळेप्रसंगी तुम्हाला मदत करतो एक आपला दोस्त ह्या पद्धतीचा त्यांचा संदर्भ आहे आणि पार्टनर या पुस्तकामदे ह्या कादंबरीमध्ये त्यांनी त्यांच्या एका मित्राचं त्याच्या याचं वर्णन केलं आहे आणि त्याने त्यांना एक प्रश्न विचारला आहे की अरे मी तुम्हाला काय म्हणू तुमचं नाव काय तो बोलतो की नाव म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की नाव हे फक्त देहाचं ठेवलं जातं आपल्या बारशाला तुमचं स्वतःचं असा काही विशेष नावच नसतं असा एक गमतीचा भाग आहे पण अगदी ते खरंच आहे की तुमचं जे आत्मा स्पिरेट असतं ह्याला काही नावच नसतं असं मला म्हणजे त्याच्यातून लेखकाला असं सांगायचं असं मला तरी वाटतं आणि त्या लेक पुस्तकामध्ये असं दिलं आहे की लेखक जिथेजिथे अडतो जिथेजिथे त्यांना काही प्रसंग वेळ प्रसंग येते तिथे तो पार्टनर त्यांच्या मदतीला अगदी देवासारखं उभाच असतो किंवा मग अजून एखादी व्यक्ती त्या तुम्हाला तिथे त्या त्या संकटातून त्या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी उभी असते असं ते पुस्तक आहे ओवरऑल आणि त्याच्यातून मला असं शिकायला मिळालं की आपण परिस्थितीवर मात करायची ठरवली आणि आपण म्हणजे अगदी सगळी चिंता त्या परमेश्वरावर सोडून दिली तर तुमच्यासाठीही परमेश्वर कोणी ना कोणी पार्टनर तुम्हाला मदतीला पाठवतोच तर ही कथा अगदी मला खूप आवडते आणि याचं असं की हे पुस्तक मी वारंवार वाचत असते आणि त्याच्यातून मला खूप असं पॉझिटिव्ह फीलिंग्स येतात त्याच्यामुळे हे माझं खूप आवडीचं पुस्तक आहे